हॅलो कॅब एजन्सी मला थोडं विचारायचं होतं मला कॅब किंवा एक वाहन बुक करायचं होतं तर मला म्हणजे कोणतं वाहन कराय करावं कार करायला पाहिजे का तर कारवरचे रेट काय आहे हो मला चार तारखेला निघायचं होतं हो तर तुम्ही रेट सांगशाल दहा हजार थोडं जास्त होतं आहे ना कमी करा ना काही चार्जेस कमी घ्या ना आठ ठीक आहे तर मला चार तारखेला जायचं होतं तर चार तारखेपर्यंत तुम्ही येसाल का आणि माझी बुकिंग मी आत्ताच करून ठेवते ना म्हणजे टाईमावर नको काही गडबड व्हायला उपलब्ध होईल ना मला या या दिवसापर्यंत चार तारखेपर्यंत हो ठीक आहे हो तर तुम्ही वेळेवर पोचुन जासाल तिथपर्यंत हो ठीक आहे